नमस्कार ए बी सी डी ट्रॅव्हल का हो नमस्कार हां मी सुनील डिमेलो बोलतो आहे मी गेल्या आठवड्यात तुमच्या कंपनीतून एक तिकीट बुक केलेलं आहे हां हां मी देतो ना पी एन आर माझा आहे ए बी सी वन टू थ्री फोन नंबर तोच आहे नाईन सेवन सिक्स सेवन वन टू थ्री फोर नाईन सेवन सिक्स सेवन हो हां बरोबर मुंबई ते न्यूयॉर्क आहे आणि न्यूयॉर्कवरून मी मायामीला जातो आहे आणि येताना मायामीवरून येणार आहे तर मला त्यामध्ये अशी चौकशी करायची होती की मला अजून काही वेळ न्यूयॉर्कमध्ये थांबावं लागणार आहे अजून काही दिवस तर आता जी तारीख आहे बरोबर आत्ताच्या तारखेनुसार मी बावीस नोव्हेंबरला न्यूयॉर्क टू मायामी माझा माझं विमान आहे पण ते बावीस न करता मला अजून तीन दिवस तिकडे राहून पंचवीस नोव्हेंबरला मला न्यूयॉर्क टू मयामीला जायचं आहे

हां हां सांगा ना तुम्ही काही त्याची जी काय माझी कंपनी भरणार आहे ते पैसे जे काय असतील ते हां मी होल्ड करतो सांगा हां दुपारचं फ्लाईट लागेल मला कारण मग सकाळी एक ऑफिसला मिटिंग असणार आहे त्यानंतर दुपारी मी तीनच्या दरम्यानचं फ्लाईट विमान पकडू शकेन न्यूयॉर्कवरून मायामीसाठी हा नाही त्याची काय हरकत नाही कारण माझा मित्र तिकडे मायामीला असणार आहे तो मला पिकअप करणार आहे तर कितीही वाजता मी पोहोचलो तरी काही हरकत नाही हां अच्छा चारचं फ्लाईट आहे का ओके मग त्याचे किती पैसे होतील चार वाजताचं आपण विमान घेतलं समजा न्यूयॉर्कवरून पंचवीस नोव्हेंबरला

ओके सतरा हजार ठीक आहे तेवढं करा ना तुम्ही मी मग हां हां जे माझं क्रेडिट कार्ड आहे तुमच्याकडे हां त्यावरतीच

हो हो ठीक आहे मी ओ टी पी पाठवतो तुम्हाला मला आल्यानंतर मी ओ टी पी पाठवतो ओके हो ओ टी पी घ्या अकरा बारा तेरा चौदा ओके झालं का कन्फम अच्छा मग नवीन तिकीट कधी मिळेल ओके चोवीस तास ठीक आहे पाठवा मला हां त्याच ईमेल ॲड्रेसवरती पाठवून द्या ठीक आहे धन्यवाद